जसं क्रिकेट खेळायचो तर त्या क्रिकेटमध्येच जास्त गुंतायचो कारण की क्रिकेट खेळण्याला आम्ही कधी सकाळी सुरू केलं तर दुपारी पाचपाच वाजेपर्यंत सहासहा जणं आम्ही सायंकाळपर्यंत खेळत राहायचो जेवण नाही काही नाही दिवसभर घरी नाही यायचो तर एवढं त्या खेळामध्ये गुंतायचो क्रिकेटमध्ये कारण की तो क्रिकेट इकडनं आम्ही दहा लोक आणि या साईडनं दहा असे टोटल वीसबावीस लोकांचा तो ग्रुप राहायचा तो खेळच इतका रमायचा की त्यामध्ये ना भूक लागायची ना काही त्यामुळे काही लक्षच राहात नसायचं तर आम्ही सकाळी आठ नऊ दहा वाजता जे चालू केलं तर सायंकाळी सहापर्यंत आमचा तो खेळ चालायचा अंधार पडेपर्यंत अंधार पडल्यावरच आम्ही घरी जायचो तर त्या खेळामध्ये खूप गुंतायचो आम्ही कारण की त्यामध्ये आनंद आणि खूप मस्त मजा यायची